राज्याची प्रमुख उत्पादने म्हणजे कापूस ज्वारी गहू सोयाबीन तूर धान्य इत्यादी आहेत पूर्वीच्या काळी शेती ही नैसर्गिक पावसावर अवलंबून होती तसेच श्रमही पशु व माणसाद्वारे केली जात होती जसजसा वेळ पुढे वाढत गेला पाण्याची सोय विहिरी बांधून त्यावर पंप लावून तसेच कालव्याची सोय झाली त्यामुळे उत्पादनात वाढ झाली तसेच नांगरणे वखरणे बैलांच्या ऐवजी टॅक्टरचा वापर करून सुरू झाला त्यामुळे बरीच सोय झाली उत्पादन निघाल्यावर टॅक्टरद्वारे मालांची ने आण करण्याची सोय झाली व बरेच श्रम व वेळ वाचला दुहेरी उत्पादन मिळू लागले शेतकरी समृद्ध होत होऊ लागले